सगळीकडं दोन भागामध्ये विभागणी झाली एक जुनी पिढी आणि एक यंग न्यू पिढी जुन्या पिढीमध्ये समानता तर होती परंतु जुन्या व्यक्तींचे विचार हे अवेअरनेसमध्ये नव्हते म्हणजे तेव्हा जुन्या पिढीमध्ये स्त्रियांना खालचा दर्जा देत होते परंतु आजच्या पिढीमध्ये आज सगळीकडं स्त्रिया उच्च स्थान गाठत आहेत त्यांच्यासोबत कुठेही भेदभाव होत नाही आहे आणि त्या त्यांच्या यशाचे शिखर अतिशय चांगल्या प्रकारे गाठत आहे आणि यंग पिढीमध्ये कसलाही भेदभाव नाही सगळे समान राहतात कोणताही भेदभाव नाही जातीधर्माचा भेदभाव नाही सगळे कोणत्याही प्रोग्राममध्ये एकत्र येतात आणि आनंदाने ते साजरे करतात परंतु जुन्या काळामध्ये असे होत नव्हते जातीपातीचे राजकारण होत होते आणि गटागटामध्ये विभागणी होत होती